माझ्या मुलाने किंवा भावाने खूप शिकवून मोठं व्हावं त्याला वाटेल तेवढं शिकावं जर तो इंजिनिअरिंग करत असेल तर त्यानं इंजिनीअरिंग बी टेकही करावं एम टेकही करावं त्याला वाटलं तर पुढेही शिकावं त्याने व्यवसाय करत असेल तर त्याने खूप भरभराटी भर भरपूर मोठा त्याचा व्यवसाय वाढवत त्याने आयुष्यभर कम काम करावं पण किंवा तो न जर डॉक्टर झाला एम बी बी एस केलं तर त्याने पुढं स्पेशलायजेशन नक्की करावं असं माझं मत असेल पण मग तो ते करत असताना त्याने कधीच गर्वाचं घर मग समजू नये कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं त्यानी कधीच गर्व करू नये त्यानी खूप शिकावं माझी तर इच्छा आहे खूप मोठं व्हावं खूप शिकावं आणि खूप पैसा कमवावं कारण जेव्हा माझा मुलगा किंवा माझा भाऊ लग्न करेल आणि माझ्या घरात सून येईल किंवा मला वहिनी येईल तेव्हा त्या एका मु मुलीचा खर्च ती मुलगी त्याच्या भरोश्यावरती आपल्या घरात आलेली असेल त्या एका मुलीचं खर्च त्या एका मुलीचं आयुष्य पूर्ण त्याच्यावरती राहील त्याने तेवढा कमवावं की तोहीच सुखी आणि त्याची बायकोही सुखी राहील असं त्याने राहावं त्याला वाटेल शैक्षणिक अशी गोष्ट आहे जी कितीही केली तरी कमी नसते आप माणसाने आयुष्यभर शिकतच राहिलं पाहिजे त्याला वाटेत फक्त माझं एकच म्हणणं राहील की त्याने व्यवस्थित पूर्ण शिकावं शिकावं व्यवस्थित डिग्री घ्यावी व्यवस्थित सगळ्या परीक्षा पास कराव्या त्याला जर त्याला जर सरकारी नोकरीमध्ये जायचं असल तर त्याने दोन ते तीन वर्ष कठीण परिश्रम करून सरकारी नोकरीचे परीक्षा पास करावे त्या पेपरांमध्ये चांगले गुण मिळवून त्याने तिकडे जावं आम्ही कधीच आमच्या मुलांना किंवा भा भावाला शिक्षणासाठी कितीही पैसा द्यायला तयार असतो फक्त त्यानी वा आयुष्यात आपल्या वाईट सवय किंवा वाईट मार्गाला जाऊ नये नेहमी चांगल्या सवयी किंवा चांगली संगत चांगल्या मित्रांसोबत राहावं व्यसनाच्या आहारी जाऊ नाही कारण व्यसन हे आयुष्य कमी करत असतो चांगल्या मार्गाने शिक्षण पूर्ण करावं सगळं शिक्षण पूर्ण झाल्यावरती चांगली नोकरी किंवा उद्योग धंद्याला लागून आपलं संसार चालू करावा हीच माझी नेहमी इच्छा राहील